हो मुलांना मराठी भाषा शिकवणे खूप महत्त्वाचे आहे कारण की आपली मराठी भाय मराठी भाषा ही आपली माय मायभ भाषा आहे म्हणजेच आपली जिथे आपण राहतो ज्या भूमीत आपण राहतो त्याची ही भाषा आहे जसं की आता आपण म्हणतो मदर टंग भाझी भाषा मराठी आहे म्हणजेच आपली मायभषा म्हणजेच मायबोली ही आपली मराठी आहे ज्या भूमीत आपण राहतो ज्या भूमीत आपण लहनाचे मोठ्ठे झालो आहे तर ती भाषा शिकणं ही अत्यंत गरजेचे आहे कारण जर ती भाषा येत नसेल तर त्या भूमीचा आपल्याला गर्वच नाही असा अर्थ होतो ज्या भूमीत जन्मलो आहे जन्म घेतलो आहे ज्या मातीत आपण जन्म घेतला आहे ती भाषा आपल्याला आलेच पाहिजे मराठी भाषा ही अत्यंत सोपी आहे बोलायला सुंदर आहे आणि मुलांना शिकवणे ही खूप गरजेचं आहे आताच्या काळात इंग्लिश आणि हिंदी या भाषेला खूप महत्त्व दिलं जातं कारण की असे म्हणतात की पुढे जाऊन नोकरी करायची आहे त्यामुळे इंग्लिश आणि हिंदी खूप गरजेचे आहे कारण नोकरीमध्ये जास्त इंग्लिश आणि हिंदीच लागतं मराठी लागतं नाही पण आपली जी मायभाषा आहे ती आपल्याला विसरून चालणार नाही कारण मायभाषा ही खूप महत्त्वाची असते म्हणजेच मदरटंग ही खूप महत्त्वाची असते मराठी भाषा जरी बोलायला सोप्पी असेल तरी ती जेव्हा आपण बोलायला चालू करतो तेव्हा लगेच लगेच बोलता येत नाही पण जेव्हा आपण मराठी भाषा शिकतो तेव्हा आपल्याला ती आवडू लागते मुलांना शिकवायचं शिकवण्यामागचं कारण की हल्लीची मुलं आता ती मराठी भाषा काय असते असं असतं कारण की इंग्लिश शाळेला मुलं जात आहेत त्यामुळे ज ह मराठी भाषा विसरत आहेत त्यांना मराठी भाषा शिकवण अत्यंत गरजेचं आहे मराठी भाषा सरळ आहे बोलण्यासाठी सुंदर आहे सोपी आहे शुद्ध आहे आपली ती महाराष्ट्राची मदरटंग आहे आपण असं म्हणतो मराठी भाषा आपली महाराष्ट्राची मदरटंग आहे तर आपण ही मुलांना शिकवलीच पाहिजे इतर कुठल्या भाषा न शिकवता पहिला आपण आपली मराठी भाषा ही आपल्या मुलांना शिकवली पाहिजे